शाकाहारी असो की मांसाहारी असो त्याचा कोणत्याच व्यवसायावर परिणाम होत नाही आणि सर्वाधिक जे उत्पादन आहे ते सर्वात जास्त मागणी म्हणजे गहू आहे तांदूळ आहे म्हणजे गहू तांदूळ हे जे आपले धा दाळ वगैरे आहे चना दाळ तू तूर दाळ चण्याची दाळ तूर दाळ हे आपले मुख्य घटक आहे ह्याच्यामुळेच आपण आपलं जीवन जे आपण जगू शकतो जगू शकतो म्हटलं म्हणजे याच ह्यानी आपण चालवू शकतो जसं गहू असेल तरच आपण पोळी बनवू शकतो चावल भात राईस असेल तरच आपण भात बनवू शकतो तांदूळ असेल तरच भात बनवू शकतो दाळ असेल तरच आपण वरण करू शकतो असं खूप काही प्रकारामध्ये हे जे धान्य आहे त्यांची सर्वात जास्त मागणी या सर्वच गोष्टीला आहे असं म्हणता नाही येणार की गव्हालाच जास्त मागणी आहे तांदूळालाच आहे बुवा सर्वच धान्याला मागणी आहे